हॅलो हां बोल जय ते आप हं हो आपल्याला ते राधाकृष्णाच्या मंदिरात जायचं आहे ते समजुनजा राजकमलपासून पाचेक किलोमीटर येतं ते तर आपण समजून जा किती जणं आहे त अं तू आहे जय आणि इशू आणि ते मम्मी आणि ते पप्पा आणि अजून कोण आहे वेदू वे वेदू न चीकू येत आहे ना वेदू चीकू संजू काका रोशनी काकू तर तुम्ही सगळेजण तयारी करून ठेवा मी गा काकू गाडी घिऊन येतो काकूले घेऊन येतो गाडीवाला ड्रायव्हरला सांगातलेलयं तू किती वाजता येते तो येणार बघ गाडीच आहे आपली नऊ सीटर नऊ जण जातील त्याच्यातून तर सात सात किती वाजता त्याला निघाचंय ते विचारून सांग म मला किती वाजता निघता सांगा सात वाजता निघू आपण आहे ना मग म्हणजे सात वाजता गाडीवाल्याला बोलवावं लागेल मग गाडीवाल्याला सात वाजता सांगू का पहिले सात वाजताचा टाईम सांगतो तर तुम्ही सगळेजणं तयाऱ्या करून ठेव जा आणि आपल्याला मग मंदिरात लक्ष्मी कृष्ण आपलं राधाकृष्णाच्या मंदिरात जायचं ना लक्ष्मी टेम्पल हा मग समजून जा सात वाजता गाडीवाल्याला बोलावलं तर सात साडेसात वाजेपर्यंत आपण निघू हां त मग तुम्ही सगळेजण तयाऱ्या करून ठेवा मग मी तुझ्या काकूला घेऊन येणार मग आपण चाललो जाऊ अजून कुणी येत आहे काय आता तर कोण बस आपणच आहे ना साह ते आईबाबा आणि तू आणि इशू आणि मी काकू रोशनी काकू संजू काका आणि वेदू आणि चिकू हां हौ हौ मग आता ठीक आहे मग करा मग तयारी मी गाडीवाल्याला पाठवतो ठीक आहे ह हो सात वाजता मी घेऊन काकू येईन मग आपण निघून जाऊ तुम्ही तयारी करून ठेवा